वृद्ध व्यक्तींना सुद्धा नक्कीच ए टी एमधून पैसे काढण्या बाबतीच्या प्रक्रियेची संपूर्ण माहिती असायला हवी कारण वृद्ध व्यक्तींची सुद्धा पेन्शन अकाऊंट्स असतात ज्यावर त्यांची रक्कम येत असते आणि रोजच्या गरजांसाठी आपल्याला पैसे तर लागतातच त्यामुळे वृद्ध व्यक्तींनी कोणावर अवलंबून न राहता त्या गोष्टी जाणून घ्यायला हव्या ए टी एममध्ये सुद्धा मराठीतून सूचना दिल्या जातात की ए टी एममध्ये आपण कुठलं ऑप्शन निवडायला हवं त्यातून पुढची स्टेप काय आहे त्यामुळे वृद्ध व्यक्तीला त्यातून सगळी माहिती तिथे गेल्यावर मिळते आणि कसं वृद्ध व्यक्तीचा कोणी फायदाही उचलणार नाही की जेणेकरून त्यांना जर त्याबद्दलचं संपूर्ण ज्ञान असेल तर ते त्यांचे त्यांचे जाऊन पैसे काढून येऊ शकताय जरं त्यांचं ए टी एम कोणा दुसऱ्याच्या हाती लागलं त्यांनी विश्वासाने जरी कोणाकडे दिलं आणि त्या व्यक्तीने जर त्यांच्या नकळत पैसे काढून घेतले तर त्यांचं तिथे नुकसान होऊ शकतेय त्यामुळे त्यांनी स्वतःच त्या गोष्टी शिकायला हव्या आणि तिथे जाऊन ते स्वतःच करायला हवं